हॅलो कॅब ड्रायव्हर मी सकाळी आठ वाजता तुम्हाला फोन केला होता कॅब बुक केली होती वर्धेवरुन सेवाग्रामला जाण्यासाठी मी शिवाजी चौकात आलेली आहे तुम्ही अजून का आलेले नाही आहेत साडे नऊ साडे नऊ वाजता साडे नऊ वाजतापासून मी इथे उभी आहे शिवाजी चौकात अजून किती वेळ लागत आहे बरं आता येणं होतं आहे की नाही होत ते सांगा मला अर्जंटमध्ये जायचं आहे आणि किती वेळ लागेल तुम्हाला ते पण सांगा कारण अर्धा तास झालेला आहे मी इथेच उभी आहे येत आहे ठीक आहे